आजकालच्या जगात कला व हस्तकलेचा प्रभाव खूप वाढला आहे म्हणजे आधी कसं लोकांकडे मोबाइल फोन्स किंवा इंटरनेट नव्हतं त्याच्यामुळे लोकांना स समजतच नव्हतं की जगात आता काय चालू आहे लोकांचा कल कशाकडे आहे आत्ता कसं मोबाइल फोन्स असल्यामुळे लोकांना समजतं की आता लोकांचा कल कुठे आहे लोकांना काय आवडतं जगात काय जास्त विकलं जातं तर उदाहरण घ्यायचं झालं तर वारली पेंटिंग आता त्याचं बघा कसं झालं आहे आधी वारली पेंटिंग फक्त भिंतींवर कला करण्यासाठीच यूज व्हायचं पण आता तसं राहिलेलं नाही आहे लोकांना ते कपड्यावरही हवंय आणि एखाद्या शो पीसच्या वस्तूवरही हवं आहे पर्सेसवर पण हवं आहे चपलांवर पण हवं आहे त्याच्यामुळे वारली पेंटिंग आता सगळीकडेच यूज होतं आणि अजून उदाहरण घ्यायचं झालं तर मडके वगैरे बनवणारे लोक आहे त्यांना विविध आकारांची मडकी हवी असतात काहींना फुलं ठेवायला लागतात तर काहींना पाणी ठेवायला लागतात काहींना त्या मडक्याबरोबर नळही हवा असतो आणि काहींना तो नकोही असतो तर असं त्यामुळे जगात लोकांचा कल कशाकडे आहे कुठे आहे आणि हस्तकला म्हटलं तर खूप त्याचा प्रभाव वाढला आहे लोकांना त्याच्याकडे ते आहे तर माझ्याकडे पण ते हवंच इंटरनेटमुळे लोकांना आजकाल हे सगळीकडे समजतं